उत्तर भारत आणि दक्षिण भारत यातील भाषा खाद्यपदार्थ पोशाख हवामान राजकारण साक्षरता भूगोल ह्या घटकावर जर विचार करायचा झाला आणि त्यातले ठळक विभिन्नता शोधायची झाली किंवा ठळक फरक शोधायचे झाले तर फार आता भाषा भूगोलाचाच विचार करायला लागला तर उत्तर भारतामध्ये पाहिलं तर सपाट मग आपल्याला भूभाग दिसतो तिकडे डोंगर दऱ्या म्हणजे मोठे पर्वत आहेत हिमालयासारखा किंवा सातपुडा आरवलीसारखा सातपुडा किंवा विंध्य विंध्य आहेत पण जनरली प् त्या प पर्वतांच्या पायथ्याशी पासून एक सपाट भूभाग आढळतो मैदानं मैदानांचा प्रदेश आहे हा मैदानं सपाट मैदानांचा प्रदेश आहे त्यामुळे तिथे एखादी नदी तिथून जाते त्यावेळी ज्यावेळी ज्यावेळी त्याला पूर येतो त्यावेळी पाणी प्रचंड प्रमाणात पसरतं त्यामुळे तो भौगोलिकदृष्ट्या तो प्रदेश म्हणजे भूभागाच्या दृष्टीने तो फार सपाट प्रदेश म्हणजे दक्षिण भारताच्या क तुलनेने तो सपाट प्रदेश आढळतो आणि हिमालयाच्या पायथ्यापासून खाली म्हणजे हिमालयाचा थोडा भाग भूभाग शोधणं सोडला म्हणजे जे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड किंवा थोडासा दिल्ली जे वरचा जम्मू काश्मीर आणि हा जो आणि थोडा बिहारचा किंवा इकडे ईशान्येकडची जी काही राज्ये आहेत तिकडचा जर काही राज्यांचा एक अपवाद सोडला तर बाकीचा उत्तर भारतातला म्हणजे मध्य म्हणजे मग आपण याचा विचार करू की मध्यप्रदेशपासून वर उत्तरेकडे भूभागाचं सपाट भूभागाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तिथे उदाहरणार्थ आता मग पंजाब त्या पंजाबमध्ये मैदानी प्रदेश असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जी शेती केली जाते शेतीसाठी शेती उपयुक्त भूभाग हा मुख्यत्वेकरून उत्तर हिंदुस्तानात किंवा उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात चालू म्हणजे ईशान्य भारत सोडा अति उत्तरेकडचं सुदूर उत्तरेकडचा भाग जर सोडला तर भूभागाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हा दक्षिण भारता उत्तर ब हिंदुस्तानात दक्षिण हिंदुस्तानापेक्षा सपाट आढळतो आता हवामान बघितलं तर उत्तर हिंदुस्तानाचं हे सरासरी हवामान आणि दक्षिण हिंदुस्तानाचं सरासरी भा हवामान ह्यात मोठा फरक आहे म्हणजे आता हा ब हिवाळ्याचाच जर विचार केला तर हिवाळा तिथे कडक असतो म्हणजे उ सरासरी त तापमान सरासरी तापमान बा एक आठ डिग्री नऊ डिग्रीच्या आसपास असतं आणि आपल्याकडे सरासरी तापमान हे बारा तेरा डिग्रीच्या किंवा त्यात पंधरा डिग्रीच्या आसपास असतं तसा तिथे उत्तर भारतामध्ये ए उन्हाळाही कडक असतो आणि म्हणजे उन्हाळा फारच कडक असतो आणि तिथे समुद्राचा अभाव असल्यामुळे तिथे आर्द्रता कमी असते आणि आर्द्रता कमी असल्यामुळे उन्हाळा कडक जाणवतो तसं तर दक्षिण भारतामध्ये ह्या म कोस्टल एरिया किंवा जे किना ब जो समुद्रकिनारी प्रदेश असल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण उत्तर भारतापेक्षा प्रचंड असल्यामुळे इथे उन्हाळा टेंप्रेचर किंवा तापमानाच्या दृष्टीने हे आहे पण तेवढं हे जाणवत नाही कारण आर्द्रतेच्या ह्याने त्यामुळे पर्जन्याच्या दृष्टीने साधारण उत्तर दक्षिण भारतामध्ये पर्जन्याचं प्रमाण हे उत्तर भारतापेक्षा जास्त आहे कारण किनारी प्रदेश असल्यामुळे उत्तर भारतामध्ये पर्जन्याचं प्रमाण कमी आहे दक्षिण भारतामध्ये ते जास्त आहे दक्षिण भारतातले किनारी प्रदेशाला असलेल्या सह्याद्रीसारखे जे ड पर्वत आहे डोंगर आहेत तिथून पश्चिमेकडे गेलेल्या उतार उदाहरणार्थ कोकण बघितलंत किंवा तामिळनाडूचा किनारी प्रदेश किंवा हा जो प भाग आहे तिथे तुम्हाला तुम्हाला उतार दक्षिणेच्या पश्चिमेकडे गेल्यामुळे सर्व नद्यांचा जो हा आहे मार्ग आहे तो पश्चिम वाहिनी नद्या जास्त आहेत आणि त्यामुळे आणि इथे उत्तर भारतामध्ये व नद्या पूर्व वाहिनी आहेत पश्चिम वाहिनी आहेत आणि दक्षिण भारतातल्या नद्या काही प्रमाणात जास्त नद्या पश्चिम वाहिनी आहेत दुसरं भाषेचा दृष्टीने विचार केला तर उत्तर भारतातल्या भाषा ह्या हि हिंदी ही प्रामुख्याने उत्तर भारतात बोलली जाते आणि उत्तर भारतातलं हिंदी वगळता नंतर पंजाबी बिहारी क नंतर काश्मिरी ह्यानंतर त्यामानाने हिं हिंदीच्या मानाने ह्या भाषा वापरल्या जातात पण त्या फार कमी प्रमाणात आणि त्या प्रादेशिक भाषा आहेत उत्तर भारताची सर्वसमावेशक भाषा अशी हिंदी समजली जाते आणि हिंदी आपली ही राजभाषा आहे आणि ती प्रामुख्याने उत्तर भारतात बोलली जाते पण तशा अनेक बोली भाषा आहेत म्हणजे ईशान्य भागात तुम्हाला हिंदी फार कमी आढळेल त्यांच्या स्वतंत्र मणीपुरी किंवा आसामी किंवा नागालँडमधली वेगळी भाषा आहे नंतर त्रिपुरातली वेगळी भाषा आहे मेघालय सिक्कीम ह्या भाषा थोड्या हिंदी तेथे तेवढं प्रचलित नाही आहे पण इकडे तुम्ही म्हणजे म उत्तर प्रदेश मध्यप्रदेश किंवा झारखंड नंतर तुम्ही हिमाचल प्रदेश उत्तराखंड दिल्ली आणि इकडे म ह्या ठिकाणी ह्या भाषा जर बोलल्या जातात तर प्रामुख्याने हिंदी बोलली जाते वर तुम्ही जम्मू काश्मीरकडे गेलात तर तिथे तुम्हाला डोगरी भाषा काश्मिरी भाषा उर्दू काही प्रमाणात बोलली जाते हिंदी ही काही प्रमाणात बोलली जाते इकडे तुम्ही पूर्वे पश्चिमेकडे आलात तर पहा पंजाबी भाषा आहे पंजाबीमध्ये अनेक प्रकार आहेत त्यानंतर इकडे खाली उतरल्यावर राजस्थानी म्हणजे राजस्थानी भाषा आहे तिच्यात हिंदीचाही समावेश असतो हिंदी काय तिथे बोलली जाते समजली जाते तसं गुजराथमध्ये हिंदी बोलली समजली जाते गुजराथी भाषाही आहेच त्याव्यतिरिक्त इकडे खाली नंतर आपण दक्षिण भारतात येतो त्यावेळी मुख्यत्वेकरून प्रत्येक राज्याच्या विशिष्ट अशा भाषा आहेत तिथे एक सर्वसमावेशक भाषा अशी नाही महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते तामिळनाडूमध्ये तामिळ बोलली जाते तेलगू भाषा आंध्र तेलंगणामध्ये बोलली जाते खाली केरळमध्ये गेलात तर मल्याळम बोलली जाते नंतर इकडे अशा त्या त्या राज्याच्या अशा भाषा आहेत सर्वसमावेशक भाषा अशी नाही आणि खाली तामिळनाडूमध्ये गेलात तर हिंदी फारसं वापरलं जात नाही केरळमध्ये तामिळनाडूमध्ये हे हिंदी तसं फारसं त्यांच्या प्रादेशिक भाषेवरच जोर ल्यातो उदाहरणार्थ तामिळी आहे तेलगू मल्याळम आहे इकडे मग कर्नाटकमध्ये गेलात तर कन्नड भाषा कर्नाटक मग हा मध्य भारताच्या आसपास प्रदेश आल्यामुळे काही प्रमाणात हिंदी चा समावेश आहे हिंदी समजते महा महाराष्ट्रात हिंदी समजते मध्यप्रदेशमध्ये उत्कृष्ट प्रमाणात हिंदी चांगल्या प्रतीची हिंदी बोलली जाते आणि अशा पद्धतीने भाषांचा वेगवेगळ्या आहेत असंख्य बोली भाषा आहेत प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या म म्हणजे ग्रामीण लोकसंख्या शहरी लोकसंख्याच्या तुलनेत बोललं जाते तर ग्रामीण एरियामध्ये अनेक ब उपबोली भाषा आहेत जशा महाराष्ट्रामध्ये आहेत कोकणी गोवामध्ये कोकणी बोलली महाराष्ट्रामध्ये आहे नागपुरी आहे झाडी झाडीपट्टी आहे व विदर्भात बोलली वेगळी आहे कोकणातली मालवणी भाषा आहे अशा अनेक उपभाषा पण बोलल्या जातात खाद्यपदार्थामध्ये उत्तर भारतामध्ये हा प्रामुख्याने गहूचा उपयोग केला जातो गहू खाल्ला जातो तिथे तांदूळ त्या मानाने वापरतात खा खाल्ला जातो पण फार मोठ्याप्रमाणे तांदळाचा वापर नाही केला जात गहू म बाजरीचा मयंत सोयाबीनचा उपर का वापर केला जातो त्यानंतर तिथे मोठ्या प्र प्रमाणात सरसा सरस सरस म्हणजे मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो मक्याचा वापर केला जातो उत्तर भारतात उत्तर भारतातलं खाद्य संस्कृती ही भार दक्षिण भारताच्या मानाने स् थोडीशी समृद्ध आहे आणि त्याच्यात व्हरायटीज जास्त आहेत वेगळेपणा जास्त आहे तुम्ही तिथे इथे ईशान्येकडे गेलात तर वेगळ्या तुम्हाला म्हणजे तिथे ज्या ईशान्येकडच्या भागामध्ये थोड्या प्रमाणात शेतीचं प्रमाण फार कमी असल्यामुळे तिथे मांसाहारी प्रमाण मा जास्त आहे आणि इथे खाली सरकलात इकडे त ह्याच्या उ उत्तर प्रदेश म्हणा पंजाब म्हणा न दिल्ली म्हणा झारखंड ह्याठिकाणी मिक्स मिश्र हा आहे पण मोठ्या प्रमाणात गहूचा वापर केला जातो इकडे खाली मग आता तुम्ही ज्यावेळी दक्षिण भारतात सरकता त्यावेळी तांदळाचं प्रमाण वाढताना तुम्हाला दिसेल तांदूळ मोठ्या प्रमाणात वाढला जा के वापर केला जातो तांदूळ आहे गहूचा पण वापर केला जातो बाजरी आहे त्याशिवाय स्ता स्थानिक तृणधान्यं आहेत म्हणजे जसं कोकणामध्ये आलात तर कुळीथ आहे नंतर नाचणी आहे न याच्यानंतर ज्वारी आहे अय आहे सा सावा आहे तिकडे खाली जर तुम्ही तमिळनाडूमध्ये गेलात किंवा केरळमध्ये गेलात तर नारळाचा वापर केला जातो तिथे मोठ्या प्रमाणात भाताचा भात खाल्ला जातो भाताचा वापर केला जातो म्हणजे तांदूळ वापरला जातो द दक्षिण भारतामध्ये तुम्हाला मग गहू किंवा ज्वारीची भाकरी किंवा ह्या प्रकारचं अन्न विशेष घेताना दिसणार नाही हे अन्न तसं तर भारतात महाराष्ट्रामध्ये गेलात तर भाकरीचं मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्वारी बाजरी ह्याचा वापर केला जातो भातही त्या प्रमाणे खाल्ला कोकणामध्ये आलात तर भात आणि मासे ह्याचा मोठा प्रमाण केला जातो तुम्ही कलकत्त्यामध्ये गेलात तर मासे आणि भात भाताचं मोठं मी तन् ओरिसा कलकत्ता ह्या साईडला जे किनारी प्रदेश आहे तिथे माश्याचा वापर आणि मासे जास्त खाल्ले जातात अशाप्रमाणे भारत उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील खाद्य पदार्थांचा एक ढोबळमानाने विचार करता येईल पोषाखाचंही तसंच आहे पोशाख हा सर्वसामान्य भारतीय हवामानाच्या दृष्टीने पोशाख केला जातो असं म्हणणं पण आता कसं झालं आहे पाश्चात्त्य पद्धतीची गोष्टी चा वापर सर्रास झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाश्चात्त्य पद्धतीचा म्हणजे पूर्वीचा जो भाद भारताचा जो एक टिपिकल किंवा एक हेच आप पोशाख होता म्हणजे म्हणतो आपण म्हणतो धोतर कोट टोपी अंगरखा हे आता नाही जवळजवळ म्हणजे नव्वद टक्के नाहीसे झालेले आहेत आणि आता सगळीकडे एकच पोशाख वापरला जातो पण काही ठिकाणी आता तुम्ही इकडे याला गेलात तर दक्षिण भारतात मद्रास चेन्नई वेन्नई गेलात तर लुंगीचा वापर किंवा त्यांचं एक जे ट्रॅडिशनल पोशाख आहे तो अजूनही वापरला जातो तुम्ही इकडे वा पंजाबमध्ये गेलात तर त्यांचा एक ट्रॅडिशनल पोशाख आहे तो वापरतात इथे तर ईशान्येकडचे भा काही म राज्य आहेत तिथे ट्रॅडिशनल पोशाख वापरला जातो आणि तुम्ही केरळ म्हणा किंवा काही प्रमाणात आंध्र आहे ह्या ठिकाणी क ट्रॅडिशनल पोशाख वापरताना लोक दिसतात पण आता सर्वसाधारण दृष्ट्या शहरी भाग आणि कोकण भागा ग्रामीण भागामध्ये हा एक शर्ट पॅन्ट स साडी सलवार कमीज आणि इतर आता पाश्चात्य आलेले पोशाख जे सुटसुटीत आहेत सहज वापरता येण्याजोगे आहेत आणि सर्व हवामानाच्या दृष्टीने होतील अशा दृष्टीने पोशाख सगळीकडे वापरले जाताना दिसून येतात शहरी भागामध्ये आता हा पोशाखाचा असा वेगळेपणा किंवा त्या भौगोलिक प परिस्थितीशी साधर्म्य राखणारे किंवा ट्रॅडिशनल पारंपरिक पोशाख आता तसे तुम्हाला दिसत नाहीत त्यासाठी खाली तुम्हाला दक्षिण भारतातच ते बघायला मिळतील ह्यादृष्टीने राजकारणाचा विषय केला तर राजकारण हे आता सतत बदलणारी गोष्ट आहे दक्षिण भारतातलं राजकारण हे व्यक्तिकेंद्रित राजकारण आहे म्हणजे एकदा तुम्ही म एखाद्या राजकारणात उदाहरणार्थ तामिळनाडूमधलं राजकारण आहे त्यात राजकारणाचा बरं कित्येक वर्ष तिथे कामराज म्हणा किंवा तिथे एम जी एम जयललिता हे व्यक्तिकेंद्रित राजकारण बरेच वर्ष चाललेलं होतं अजूनही तिथे डी एम के ए एम डी एम के ह्यांची अनेक वर्ष एकामागून एक वर्ष जा कारण तिकडची माणसं किंवा केरळमध्ये गेलात यू डी एफ एल डी एफ ह्यांची राजकारणात फारसा मोठा बदल खाली दक्षिण भारतामध्ये होताना दिसत नाही आहे म्हणजे काही ग आता कर्नाटक म महाराष्ट्र ही जर अपवाद वगळले तर काही आणि कर्नाटक महाराष्ट्र पण जसं तुम्ही आहे उत्तर भारताच्या दिशेने जाता उदाहरणार्थ उत्तर प्रदेश आहे पंजाब आहे इतर हिमाचल प्रदेश आहे उत्तराखंड आहे झारखंड आहे मध्यप्रदेशमध्ये आहे इथे राजकारण हे फार काळ टिकणारं नाही म्हणजे सत्तेच्या दृष्टीतून बघितलं तर ते टिकणारं नाही सतत बदलत असतं आणि सतत बदलताना दुप दिसत असतं म्हणजे पाच पाच वर्षानी जी आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार आपली प्रत्येक राज्य संघराज्यानं जी शासन करण्यासाठी प्रत्येक प्रत्येक पक्षाला जी पाच वर्ष दिलेले आहेत त्या पाच वर्षामध्ये हे राजकारण फार फार तर एक दोन वर्ष दोन दहा वर्षाने पाच वर्षाने तुम्हाला बदलताना दिसेल उत्तर भारतातलं राजकारण हे थोडंसं जातीकेंद्रित आहे जातीपातीवर थोडंसं आधारलेलं आहे आणि उदाहरणार्थ तुम्ही जर उत्तर प्रदेशमध्ये गेलात बिहारमध्ये गेलात तर इथे जातीकेंद्रित किंवा जातीपातीवर आधारलेली राजकारणं तुम्हाला दिसतील पंजाबमधलं राजकारण हे तसं सर्वसमावेशक राजकारण आहे ते कधीही बदलत असतं त्याला विशेष असा हे नाही आहे उत्तर ईशान्येकडची आत्तापर्यंत राजकारणाच्या दृष्टिकोनातून ईशान्येकडच्या राज्यांना तसा मोठा भारतीय राजकारणात फार मोठा महत्त्व दिलं जात नव्हतं कारण तिथे स ज्या जागा आहेत म्हणजे संसदेत येणाऱ्या जागा त्या फार कमी आणि अत्यल्प असल्यामुळे तिथे पण आज तिथे गेल्या दहा वर्षात ईशान्येकडच्या राजकारणाला पण महत्त्व आलेलं आहे तिकडचे प्रादेशिक पक्ष ईशान्येकडची राज राजकारण हे आसाम सोडलं त्रिपुरा सोडलं तर एखादा अरुणाचल प्रदेशचा एक भाग सोडला तर बाकीच्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची राज सत्ता असलेली तुम्हाला दिसून येईल उत्तर प्रदेश म्हणा बिहार म्हणा मग किंवा पंजाब म्हणा दिल्ली ह्या ठिकाणी मध्यप्रदेश ह्या ठिकाणी तुम्हाला राजकीय म्हणजे राष्ट्रीय पक्षांचं सत्तांतर होताना अदलून बदलून सत्तांतर होताना दिसतं आणि दक्षिण भारतामध्ये तुम्हाला प्रादेशिक पक्षांची राजसत्ता राजकारण क होताना दिसतं आणि साक्षरतेच्या दृष्टीने आता एक बघायचं झालं तर साक्षरतेच्या दृष्टीकोनातून तुम्हाला उत्तर भारताच्या दक्षिण भारत हा पुढे असलेला दिसतो उत्तर भारताच्या तुलनेमध्ये दक्षिण भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाण फार मोठं आहे आणि तिथून जास्त क दक्षिण भारतातून हे बुद्धिवादी लोक जे आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहिलंत तर प्रोफेसर आहेत इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत साइन्टिस्ट आहेत म्हणजे आपलं इस्रो जर बघितलं तर इस्रोमध्ये सगळं दक्षिण भारतीय लोक जास्त आहेत आणि दक्षिण भारतामधल्या मध्ये जे उच्च शिक्षितांचं प्रमाण आहे हे दक्षि उत्तर भारतापेक्षा जास्त आहे उत्तर भारत असा काहीसा थोडासा मागासलेला होता आत्तापर्यंत आता मग हळूहळू त्यात मोठ्या प्रमाणात बदल होतो आहे थोडासा बा बिहार हे झारखंड किंवा छत्तीसगड आहे ही जी ईशान्य भारत किंवा असे याठिकाणी थोडीशी राज साक्षरतेच्या दृष्टीकोनातून आता थोडंसं पिछलेपण किंवा हे म्हणतो त्याला थोडंसं मागासलेपण होतं उदाहरणार्थ हा अपवाद आहे की बिहारमधून जास्तीत जास्त आय पी एस लोकं बाहेर येतात हा एक अपवाद आहेच पण सर्वसमावेशक दृष्टीतून जर उत्तर भारत बघितला तर दक्षिण भारताच्या तुलनेमध्ये तो शे साक्षरतेच्या दृष्टीकोनातनं तसा मागेच आहे तेव्हा सर्व असं एक जर आपण ठरवलं तर दख् उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील हे मुख्य सांस्कृतिक फरक आपल्याला जाणवतात